बाईकिंग राईड करताना मी ग्रुपमध्ये सुद्धा चालवतो किंवा कधी एकटासुद्धा चालवतो पण ग्रुपमद्धे आम्ही ग्रुप तयार ग्रुप तयार करताना किंवा कुठे ट्रीप काढताना आमचा वॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर आम्ही सगळे मित्र आहे ॲड होतो आणि त्या ॲड व्हॉट्सअप ग्रुपच्या मे ग्रुपवर आम्ही मे समजा जर कुठं जायचं असेल तर त्याच्यावर आम्ही तारीख टायमिंग आणि सगळ्या गोष्टी टाकतो आणि सर्वांकडून कन्फर्म करून घेतो आणि आम्ही सगळी मिळून एक लोकेशन जवळची ठरवतो जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही आणि तिथून लोकेशन ठरवली की ती ग्रुपवर आम्ही त्याचा मेसेज टाकतो आणि त्या तारखेला आणि त्या त्या वेळेत आम्ही तिथं आम्ही सगळी ग्रुप रायडींग ग्रुप रायडींगची लोकं आम्ही सगळी तिथं जमा होतं आम्ही सगळी लोकं जमा झाली की आमची राईड एक प्रकारे सुरू होते तिथून सगळे आम्ही जमा झाले की राईड एक प्रकारे सुरू होते आणि आम्ही आमच्या लोकेशनचं जिथं ठरवलं तिथं आम्ही सगळे एक एकत्र एकत्रपणे बाईक राईड करतो आणि एकत्रपणे बाईक राईड केल्यावर आम्ही त्या लोकेशनवर पोहचतो आणि बरात ग्रुप राईड करताना मग खूप आनंद होतो मी मित्रांसोबत ग्रुप राईड करताना खूप आनंद होतो तो चांगला एक वेगळाचा अनुभव येतो त्यामुळं मला ग्रुप रायडिंग करायला जास्त करून आवडतं एक्स्ट्रा रायडिंग मी जास्त करून करत नाही किंवा मित्र मित्रांसोबत ग्रुप राईड करायला खूप मला मज्जा येते आणि आम्ही असं बरेच सारखं वर्षातून म्हणजे आम्ही किंवा तीन चार चार महिन्यातनं आम्ही ग्रुप रायडींग करतो बऱ्याच ठिकाणी चांगले चांगले स्पॉर्ट्स आम्ही फिरतो आणि सगळे आम्ही एकत्र आणि जास्त करून ग्रुप रायडिंगच आम्ही निवडतो